आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या घरात किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी फॅक्टरी दुकानात बालमजूर ठेवणं हे कायद्याने गुन्हा आहे पण तरीही आणि प्रत्येक दुकानात प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येका संस्थेच्या बाहेर म्हणजे दर्शनी ऑफिसमध्ये आमच्या इथे बालमजूर कामा कामाला ठेवलेले नाहीत हे ते सर्ट म्हणजे लिहून ठेवतात पाटी सु म्हणजे सगळ्यांना कळावं अशाने किंवा कोणी काही त्याच्यावर आक्षेप घेऊ नाही म्हणून तर कायद्याने गुन्हा असल्यामुळे बऱ्याचशा म्हणजे शहरामध्ये या ठिकाणी बालमजूर नाही आहेत पण ते ज्या बाहेरच्या अनऑथराईज जे काही बिझनेस चालतात म्हणजे जसं चहाच्या टपऱ्या आहेत नंतर भाजीवाले आहेत नंतर हे गराजेस आहेत तर अशा ठिकाणी शहरामध्ये बालमजूर आढळतात जे चहा नेऊन देतात ऑफिसेसमध्ये किंवा तिथे किंवा वाण्याकडे सामान पोचवायचं काम असतं ते घरोघरी तर ते ते पोचवायचं काम हे बालमजूर करतात बाकी आणि चहा नेणं हे भाजी पोचवणं नंतर छोटे मोठे कामं जे असतात भाजीवाल्यांकडे वगैरे ते ते करणं अशी कामं अशा प्रकारची कामं करताना आढळतात मुलं किंवा गराजेसमध्ये साफसफाई करणं गाड्यांना खराब म्हणजे हे करणं किंवा डेरीज वगैरेमध्ये गाई म्हशींचं शेण उचलणं वगैरे असल्या टाईपची कामं करताना इथे बालमजूर दिसतात पण ह्याच व्यवसायामधे जनरली ती ओढली जाऊ शकतात बाकी ठिकाणी तर मी माझ्या जे काही ऑब्जर्वेशन आहे त्याच्यात मोठ्या याच्यात नाही आहे फक्त म्हणजे साऊथमध्ये फटाक्यांचं कावासाकी इथे मोठा हे आहे कारखाना त्या कारखान्यात बालमजूर काम करतात असं खूपदा ऐकलेलं आहे आणि त्याच्यावर पुष्कळ मोठे मोठे डिबेट झालेले आहेत त्याच्यावर केसेस झालेले आहेत पण आमच्या शहरात इथे जवळपास तरी बालमजूर काही दिसत नाही आहेत खेडेगावातही असे छोटे टपऱ्या बिपऱ्या अशा असतात अशा ठिकाणीच त्यांना ठेवून ठेवण्यात येतं आणि ती मुलांना खायला पण मिळतं हॉटेलमध्ये काम करताना दिसतात ते कपबशा विसळणं किंवा टेबल पुसणं असली हलकी कामं करताना दिसतात पण ओझे वाहताना वगैरे असे काही ते असे दिसत नाही पण छोटं मोठं काम करताना दिसतात आणि त्यावर इथले लोकं फारसे म्हणजे इतर जनता असते ती आक्षेप घेत नाही कारण त्या मुलांना ते गरीब असतात त्यांना खरंच गरजही असते पैशाची तर त्यांना झेपेल एवढं कामं ते करतात तर ते करायला हरकत नाही असाही एक मत असतं त्याच्यामुळे चालतं आहे थोडंफार बालमजुरी बाकी काही नाही थँक्यू